माझ्यासोबत घडलेली आणि जी हाईकवर पाहिलेली जी अनपेक्षित गोष्ट म्हणजे ज्या वेळेस मी पहिल्यांदाच सातपुड्याच्या जंगलात गेलो सातपुडा जंगलात जाताना तिथे एक पंचगोल पॉईंट येतो पंचगोल पॉईंट हा आम्हाला माहितीच नव्हता पण ज्यावेळी तिथं नुसता एक जरी आवाज दिला तरी तिथे पाचवेळा आवाज येतो त्याच्यामुळे ते एक सर्वात जास्त अनपेक्षित असं काहीतरी वेगळं दिसलं वेगळं ऐकू आलं आणि त्याच्यातच छायाचित्रे क्लिक करता करताना ज्या काय पोस्ट राहतात पोस्ट मी जास्त आता व्हाट्सअप किंवा इतर वगैरे फेसबुकवर पण काही टाकत असतो आणि त्याच्यासोबत इतर ट्विटरवर देखील कार्टूनच्या माध्यमातून ज्या काही मला पोस्ट सुचतात त्या मी देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात मला काही मानधन सुद्धा मिळते आणि छायाचित्रे काढताना मला एक वेगळा आनंद देखील मिळतो